टी व्हीवर येणाऱ्या बातम्याबद्दल पिक्चरच्या बातम्याबद्दल आम्ही म्हणजे बातम्या बघतो त्यामुळे आम्हाला पिक्चरविषयी माहिती भेटते किंवा कुठला नवीन पिक्चर यायला आहे काय यायला आहे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे हे जुने जे अभिनेते आहे त्यांच्याविषयी आम्हाला माहिती भेटते अभिनेते जुने हे रंजना काय त्यांच्याविषयीसुद्धा सगळ्या जुन्या अभिनेत्याविषयी आम्हाला माहिती मिळते आणि कोणता पिक्चर यायला आहे त्याचे ते ॲडवटाईज दाखवतात त्यामुळे आम्ही तो बघतो मेन म्हणजे आम्ही हा बघितला की तो छावा छाव्याविषयी इतक्या त्यांनी छान ॲड दाखवली त्यामुळं आम्हाला हा छावा असा बघावंच वाटला अन आम्ही तो जाऊन बघतो असे बरेच पिक्चर आहेत किंवा आहेत की आम्ही ते जाऊन मग पाहतो किंवा प्रत्येक अभिनेत्याविषयी त्यांची माहिती असते मुलाखती असतात हे सर्व आम्हाला टी व्हीच्या माध्यमातून कळतं आणि त्यांची वाढदिवस वगैरे सर्व काही जे असतात अभिनेत्यांचे ते पण ते दाखवतात त्याच्यामुळं आमचं मनोरंजनही होतं आणि समाज प्रबोधनावरसुद्धा अशा काही काही गोष्टी त्यांनी म्हणजे अभिनेते कसं करतात काय करतात हे सुद्धा आम्हाला बातम्या पाहायला भेटतात त्यामुळं टी व्हीवरच्या बातम्या ह्या जास्त आवडतात आणि ह्या बातम्यामुळं आम्ही मनोरंजन तर करतोच करतो पण आम्हीसुद्धा चांगला आदर्श घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं हे अभिनेत्यांचे जे पी बातम्या असतात त्या खूपच म्हणजे चांगल्या असतात आणि ते चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात कारण की जेणेकरून समाज हा थोडासा तरी सुधारावा किंवा अभिनेत्यांसारखं चांगल्या अभिनेत्यासारखं सुधारावा